हॅलो हां मी आता नेटवर तुमच्या दुकानाचं नाव बघितलं की तुमच्याकडे मोठी भांडी आहेत तर मला कॅटरिंगचा व्यवसाय चालू करायचा आहे तर मोठी मोठी भांडी हवी होती तर सेट आहे का तुमच्याकडे नाही मला प्लेटपेक्षा मेन मोठी भांडी कढई पातेलं असं हवं आहे

हां हां हां कढई हां अच्छा हा पण विथ झाकण वगैरे आणि मोठे चम जे चमचे किंवा आपल्याला हलवायला लागतं ते झारा वगैरे कितीपर्यंत असतं तो

अच्छा हां बरोबर हां पाच क्वांटिटी तरी हवी आहे मोठी एकातएक असणारे पाचचा सेट हां आणि हां एकदम सगळेच मोठे नको आहेत आतले आतले कारण प्रत्येक गोष्ट करताना ते हँडल झाले तर पाहिजे आणि त्याच्या समानसारख्या डिश आणि परत एक गॅस बर्नर तुमच्याकडे जर मोठा मिळत असेल तर गॅस बर्नर मोठी पातेली ठेवायला जे हां हां ते सगळा सेट हो सगळा सेट लागेल तर त्याचा खर्च टोटल असा किती काय होऊ शकेल

एकाचे तीनशे रुपये अच्छा पाचशे रुपये हां स्टीलवाल्याचं नाही स्टील नाही मोठी ह्याची ॲल्युमिनियमची येतात ना कारण स्टीलचं जळू शकतं तर मोठी जी असतात ती हां

ओके पण पूर्ण असा सेट घ्यायचा आहे सगळंच जर तर टोटल किती होऊ शकेल

पण आत्ता डिस्काउंट नाही मिळणार का दिवाळी डिस्काउंट आहे तर

अच्छा ओके आणि त्याच्याबरोबर कटिंग चॉप्स वगैरे पण आहे का कटिंग चॉपची वगैसाठी वगैरे काय हेल्पसाठी

अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मग मला तुम्ही नंतर मी य तुमच्या दुकानात स्वत येऊन सगळं खरेदी करून जाते पण डिस्काउंट द्याल ना नक्की हां ओके थँक्यू